खेळ खेळल्याचा ग्रामीण भागातील लोकांना शारीरिक मजबूती त्यांना व्यायामाची गरजा गरज पडत नाही सहसा कारण खेळ खेळल्यानंतर मसल्स जे आहेत ते मजबूत होतात त्याचबरोबर तो विद्यार्थी किंवा तो व्यक्ती स्वतःपासून लांब जातो म्हणजे स्वतःला विसरतो तर तेसुद्धा खेळाचं फ आपल्याला निष्पत्ती म्हणता येईल आणि खऱ्या अर्थाने जीवन हा एक खेळ आहे जर ती खिलाडूवृत्ती खेळाच्या माध्यमातून त्या व्यक्तीमधे निर्माण झाली तर जीवन जगताना निश्चितपणे त्याला त्या खेळाचा वापर होईल आणि सकारात्मकता पॉझिटिव्हिटी जी आहे ती त्या व्यक्तीमध्ये निर्माण होईल